आपल्याला आता शेती तयार करायची शेती तयार करायची म्हणजे वेगवेगळे अवजार आपल्याला लागतील ती अवजारं कशी वापरायची आहे ते आपल्याला मा माहिती असणं खूप गरजेचं आहे आता अवजारांमध्ये काय काय येतं कुदळ फावडं ट्रॅक्टर नांगर खुरपं विळा कोयता पहार असे बरेच अवजार आहे जे आपण शेतीसाठी वापरू शकतो त्यामध्ये खुरप्याचं काम काय तर आता शेतीची मशागत करायची आहे आपल्याला शेतीची मशागत करताना पहिल्यांदा काय होतं की पहिल्यांदा आपण नांगरट करतो नांगरट करा नांगरट कशासाठी करायची की नांगरट केल्यामुळं जमिनीतील खालची माती वर येईल आणि वरची माती खाली जाईल त्या नांगरटीमुळे त्या मातीला सूर्यप्रकाश मिळेल पाणी मिळेल ऑक्सिजन खेळता राहील त्याच्यामुळं माती सुपीक बनेल म्हणून ती नांगरणी करायची नांगरणी करण्यासाठी आपण नांगराचा वापर करतो पहिलं कसं पारंपरिक पद्धतीने नांगरणी केली जायची म्हणजे बैलांचा वापर करून नांगरणी केली जायची पण आता तसं नाही आहे आता आपल्याकडं आधुनिकता खूप आलेली आहे मग त्याच्यात आपण ट्रॅक्टर ट्रॅक्टरचा वापर करू शकतो ट्रॅक्टरनं आपण नांगरट करू शकतो जिथे बैलाने चार तास लागत होते तिथे ट्रॅक्टरनी आता एकच तास लागतो आहे म्हणजे शेती प्रगत झालेली आहे मग आता हे झालं नांगरट नांगरट झालं की ते जे ढेकळं जमा झालेले आहेत शेतामध्ये नांगरट केल्यानंतर ते फोडणं फार गरजेचं तर त्याच्यासाठी आपण रोटर वापरू रोटर म्हणजे काय रोटर हे ट्रॅक्टरलाच जोडलेलं असतं रोटर म्हणजे ट्रॅक्टर चालू होणार आता ट्रॅक्टर चालवायचं म्हणजे डिझेल लागणारच आहे त्याला आणि मग ट्रॅक्टर चालू होणार टॅक्टरनं तो असं असं गोलगोल गोलगोल गोलगोल फिरत सगळ्यात मातीची सगळ्या ढेकळांची तो माती करून टाकणार मग ती माती अशी माती होणार त्याची मग ती माती अशी भुसभुशीत असेल आणि मग त्याच्यावर आपण कोणतं पीक घ्यायचा हे ठरवतो आणि त्या पिकानुसार त्याच्यात त्या पिकाला काय आवश्यक आहे म्हणजे सरी आवश्यक आहेत खोल सरी आवश्यक आहेत की असा सपाट मातीचा बेड आवश्यक आहे की खो अशा सरळ सऱ्या घालायच्या आहेत हे सगळं आपण ठरवून ते ट्रॅक्टरचाच वापर करून आपण त्या सऱ्या पण पाळ करून घेतो आता त्या सऱ्यात आपण कोणतं पीक लावायचं आहे त्याच्यानुसार ते आपण लावतो ठिबक सिंचन आहे ते तुम्ही करू शकता किंवा पाटानं पाणी देऊ शकता आता पाटानं पाणी देताना माती म्हणजे पाणी खूप जास्त लागतं असं म्हण म्हणतात म्हणून ठिबक सिंचन वापरलं जातं मग ते ठिबक सिं ठिबक सिंचन करण्यासाठी असं व्यवस्थित पाईपलाईन वगैरे करून तुम्ही ठिबक सिंचन करू शकता ज्याच्यामुळे पाण्याचा वापर कमी होईल आणि कमी पाण्यात तुमची जास्त शेती फुलेल मग त्याच्यासाठी आता ते हे झालं ठिबक सिंचन शेताला पाणी कसं द्यायचं त्याच्याबद्दल आणि मग तुम्ही आता कुदळ फावडं फावडं यु फावडं म्हणजे फावडं वापरण्यासाठी तुम्ही शेताला पाटानं पाणी दिले पाहिजे पाटानं पाणी देताना जेव्हा एका सरीत पाणी जातं ती सरी पूर्ण शेवटपर्यंत भरते तेव्हा तुम्हाला दुसऱ्या सरीत पाणी लावायचं असतं त्याच्यासाठी तुम्ही जे मातीचा ढीग जो करता तो त्या सरीच्या तोंडापाशी ढीग करायचा आणि ज्याच्या स तो तोंडापाशी ढीग करायचा म्हणजे दुसऱ्या सरीत पाणी जाईल ह्याच्यासाठी आपण खोरं वापरतो तर हे पाणी देऊन झाले चार पाच दिवसानंतर त्याच्यात तण उगवायला सुरवात होते आता हे तण काढायचं म्हणजे वेगवेगळे कोळपं असतं आहे ना कोळपं वापरतात तण काढण्यासाठी पण आता को कोळपं चालवायला आपल्याला माणसांची गरज पाहिजे ते माणसं आपण रोजगार लावतो आणि रोजगारी लावून ते काम करून घेतो कधी कधी काय होतं कांद्यासारखी पिकं घेतली ना की त्याच्यामध्ये कोळपं चालवायला जमत नाही मग ते आपल्याला खुरप्यानं भांगलून काढायला लागतं मग त्याच्यासाठी आपण भांगलण्यासाठी बायका माणसं लावतो आणि ते सगळं रोजगाऱ्यांकडूनच करून घेतो म्हणजे आता घरात जर तेवढी माणसं नसतील तर रोजगाऱ्यांकडून काम करून घेणं हे साहजिक आहे मग ते खुरप्यानं आपण तण वेगळं करतो भांगलण कशासाठी करायचं कारण भांगलण केल्यानंतर त्या पिकाभोवतीची जी माती आहे ती भुसभुशीत होते आणि पिकाच्या वाढीस वाव मिळतो म्हणून आपण ते भांगलण करायचं भांगलण केल्यानंतर नंतर सगळं भांगलून झालं की त्याला पाणी द्यायचं पाणी दिलं की पाणी द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपलं पीक जोमानं वाढी वाढायला सुरुवात होते मग ते कधी क कधी एकाद्या ठिकाणी पाईप तुटते मग तिथलं तिथं आपल्याला ती पाईप बदलणं गरजेचं असतं कारण त्या तिथे पाणी वाया जातं आहे म्हणून माझ्या शेतात पाणी येत नाही आहे असं केल्या असं आहे म्हणून तिथं ती पहारीनं ती जमीन खणायची आणि तिथला तो पाईप बदलायचा आणि मग माझं शेतीला व्यवस्थित पाणी पुरेल असं करायचं आणि त्याच्यानंतर मग अवजारांमध्ये कुदळ लसूण जेव्हा आपण लावतो ना लसूण लसूण काढण्यासाठी खुरप्यांनी काढलं ना की म्हणजे खुरप्यानं काढायचं गेलं की कधी कधी कसं होतं खुरपं छोटं असतं आणि मग ते डायरेक्ट लसणात जातं मग ते लसूण तो चांगला राहत नाही लगेच खराब होऊन जातं म्हणून कुदळ कुदळीनं काढलं ना कुदळ वापरून तर ते लसूण असा अखंड बाहेर येतो म्हणजे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी शेतीमध्ये अवजारं आहेत ते आता आपली शेती आधुनिक झालेली आहे आधुनिक शेतीच्यामध्ये सर्व काही आधुनिक वापरलं जाते म्हणजे आता बैलांच्या जाग्यावर ट्रॅक्टर आला आहे बैलांनी जे शेतीची कामं केली जातो त्याच्याबरोबर आता सगळी कामं ट्रॅक्टर करतो आहे खत वाहून न्यायचं असेल शेतामध्ये खत टाकायचं असेल तर ते सगळं आता ॲटोमॅटिक सगळं होतं आहे म्हणजे ॲटोमॅटिक व्हायला लागल्यामुळं आपल्याला रोजगाऱ्यांची संख्या कमी करता येते आणि आपण कमी वेळात आपलं उत्पादन जे आहे ते वाढवू शकतो आहे हे उत्पादन वाढवणं फार गरजेचं आहे कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे भारत देशाला कृषीप्रधान देश असं म्हटलं जातं म्हणून आपण शेतीमध्ये वेगवेगळी अवजारं वापरतो त्याच्यामध्ये ट्रॅक्टर हे महत्त्वाचं आहे ट्रॅक्टरला वेगवेगळे अवजार येतात जसं की नांगर आहे रोटर आहे आता पेरणीयंत्र पण टॅक्टरमध्ये जोडलेलं आहे पेरणीयंत्राचं कसं असतं त्याच्यामध्ये आपण आपल्याला जे पेरायचं आहे आता समजा आपल्याला भुईमूग करायचं आहे मग आपण त्या पेरणीयंत्राच्या बॉक्समध्ये शेंगदाणे टाकायचं आहे आणि मग ते रानातून सरळ एका लाईनमध्ये चालणार ट्रॅक्टर आणि ते पेरणीयंत्र त्याचं काम व्यवस्थित करणार त्याच्या नळ्यांमधून भुईमूग म्हणजे शेंग एकेक शेंगदाणा व्यवस्थित त्या सरीमध्ये पसरला जाणार आणि मग ते असं एका लाईनमध्ये सगळं आपल्याला मिळतं यांत्रिक पद्धतीने केलं की सगळं लाईनमध्ये मिळतं आता हेच हेच जर शेंगदाणे मी बैलांनी पेरले असते तर असे कुठे पण ते पडले असते आणि ते उग पण उगवले असते दोन्ही कडून उगवेल पण ट्रॅक्टर वापरल्यानं कसं होतं जमीन अशी ट्रॅक्टरचं वजन खूप आहे त्याच्यामुळे ती जमीन दबली जाते आहे ती जमीन दबू नये म्हणून बैलांचा म्हणजे बैला पारंपरिक शेती ही अतिशय चांगली चांगली संधी आहे आता वेगवेगळे अवजारे आपण वापरून आपण वेगवेगळा आपला हेतू आहे तो से साध्य करू शकतो धन्यवाद